खरंतर या व्यवसायाबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही पण कुंभारकाम शिल्पकला आणि हस्तकला या व्यवसायावरती हजार दीड हजार कुटुंबं तरी नक्कीच या आपल्या पट्ट्या आपल्या पट्ट्यामध्ये अवलंबून असतील आणि हा व्यवसाय करत असतील हे नक्की आहे